वाशिम जिल्ह्यात मुख्य आरोग्य सुविधा काही प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत हॉस्पिटल क्लिनिक फार्मसिस कम्युनिटी हेल्थ सेंटर ह्या सर्वांचा जर विचार केला तर या सगळ्या बाबी सर्वसामान्य लोकांना आपल्या आर्थिक दृष्टीकोणातून परवडणाऱ्या सारख्या नसल्याकारणाने सर्वांना या योग्य संधीचा फायदा घेता येत नाही जिल्हा आरोग्य केंद्राचा जर विचार केला तर् त्या ठिकाणी पूर्ण लोकांना सुविधा पुरेल एवढी उपलब्धी केव्हाच दिसून येत नाही मद्यंध्यंतरी कोविडच्या काळामधला जर थोडासा आपण अभ्यास घेतला का त्याच्याकडे थोडीशी जर दृष्टीक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला तर भरपूर लोकांना ह्या ठिकाणी पाहिजे आहेत त्या प्रमाणामध्ये कसल्याही सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत शिवाय ऑक्सिजनसारखा जर प्रकाराचा जर विचार केला तर ऑक्सिजन न मिळाल्याने भरपूर लोकांचा मृत्यू या ठिकाणी ह होताळाया किंवा झालेला आपल्याला दिसून येतो सर्वसामान्याच्या घरापर्यंत सगळ्या सुविधा पोहचत नाही आपरेशनसारखा प्रकार आरोग्य खात्याकडून होत नाही तर सर्वसामान्य माणसाला चारचार पाचपाच लाख रुपये जवळून द्यावं लागते आणि ही यांच्याकडं परिस्थिती नसल्याकारणाने रोगी घरच्या घरी दगावण्याचे लक्षणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होते